सुखी जीवनात सर्वात जास्त मोलाचे काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांसाठी एकच आणि ते म्हणजे समाधान जो व्यक्ती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने जीवन जगतो तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो मग यश म्हणजे काय तर आपल्या स्वतःचं सुख आपल्या कुटुंबाचं सुख आपल्या समाजाचं सुख आपल्या देशाचं सुख सर्वांचं विचार आपल्या समाधानातून होऊ शकते यासाठी आपल्याला स्वतः समाधानी राहून दुसऱ्यांसमोर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून उभं राहावं लागेल समाधानानं माणूस सुखी राहतो सुखी जीवन जगू शकतो